हां हॅलो बोला हो हो हां हां हां बोला हो शिंदूदुर्गमध्ये तुम्ही कुठे आहेत आता तुम्ही आज जस्ट कुठे आलात म्हणजे तुमचं लोकेशन काय आहे चालेल सर मी आता कुडाळमध्ये आहे

अ हो रेनेटीव आहे मी तुम्हाला कॉल नंबर देतो तर तुम्ही त्याला कॉल करा कुडापर्यंत येईल मग मी कुडासून मी तुम्हाला किल्ली तिला फिरवेल मग किती जण आहात तुम्ही चालेल चालेल ठीक आहे आम्ही पुढं असून पर पाच हजार घेतो क्लिअरी वरे चालेल हो हो हो हो ठीक हो परत येत तिथून बरोबर आहे ऐंशी किलोमीटर जरी हाय हं दोन तास आहे दोन अडी तास लागतंय तिथं म्हणजे बीच आहे बीचमध्ये तिकडे हॉटेलं आहेत हॉटेलमध्ये परत तिकडे स्कूबा डायविंग आहे पॅरेसूट पॅरेसूट आपण जाऊ शकतो हो चालेल तुम्ही स्कूबा डाय चालेल स्कूबा डाईविंगमध्ये तुम्ही इन्जॉय करू शकता भरपूर परत पॅरेस बो हो हो ते तुम्हाला ते तिकडे असणार हेल्पर असणार हेल्पर तुम्हाला सगळं ते पीठ करून टीट करून तुम्हाला फिरवल हो अजून म्हणजे तिकडे स्क मोटर मोटर रेडिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बसून फिरू शकता म्हणजे साईडला म्हणजे आतमध्ये जाऊ शकन ना स समुद्रामध्ये पण इन्जॉय करू शकतात आपण स्वतः डायविंग करून हो किल्ला आहे तिथे फोट फोटोशूट्साठी ते आणि परत पर्यटक पण भरपूर आहेत हो आमचे तिकड हो तिकडे आहेत तिकडे आहेत कॅमेरामॅन आहे मित्र माझ्याशी असतात तिथं हां त्यांचे चार्ज असतात आं फोटोमागे चार्ज दहा फोटोमागे काय ते त्यांचं चार्ज असतो शंभर रुपये का दीडशे रुपये हो हो हो हायेत हाएत तुम्ही मी तुम्हाला ओळख करून देतो

अजून एवढंच आहे म्हणजे तुम्ही इन्जॉय करू शकतात भरपूर हो टेम्पल गणपतीचं मग साईडला गनपतीचं मंदिर आहे तिथं आहे स सा सागरेश्वर वेंगोरला आहे विंगूला मंदर आहे ओ हो लाईनला हो शिरोडा बीच आहे परत तुम्ही तुम्ही तुम मी तुम्हाला फिरवतो तुम्ही फक्त सांगा कुठेकडे जायचं मी तुम्हाला फिरवतो बीश पाय चालेल